अलीकडच्या व वर्षात भारतीय प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे बरेचसे उद्योग पण ज्याच्यामध्ये असे उद्योग की जे डिजिटलायझेशनमध्ये आहेत किंवा नेटवर्किंगमध्ये आहेत असे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि डिजिटल पेमेंटमुळे त्यांना बरीच मदत झाली आहे कारण लगेचच्या लगेच ज्यांचं पेमेंट आहे ते मिळत आहेत त्यामुळे क्रेडीट बेस जो आहे उधारी आहे ही पद्धत जरा कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढीला चालना मिळालेली आहे